भारतातील शिक्षण व्यवस्था अजूनही म्हणावी तेवढी स्ट्राँग नाही आहे कारण त्याला कारणीभूतही काही गोष्टी आहेत लोकसंख्या वाढती लोकसंख्या गरिबी आणि विषमता खूप आहे कारण एक वर्ग इतका श्रीमंत आहे की त्याला कुठल्याच खर्चाचं काहीच पडलेलं नाही आणि एक वर्ग इतका गरीब आहे की त्याला हात प म्हणजे पोटापाण्याची रोजची भ्रांत कशी मिटवावी हा प्रश्न पडलेला आहे आणि भाषांमधील विविधता आहे या भागात ही भाषा ह्या प्रदेशात ही भाषा तर मला वाटतं त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा शिक्षण व्यवस्थेवर मर्यादा येत असतात वाढती लोकसंख्या असल्यामुळे कितीही कॉलेजेस शाळा झाले तरीसुद्धा प्रत्येकाला सोयीचंच ते ठिकाण असेल असं नाही मला तर वाटते की सगळ्या भाषामधून एकच भाषा असावी की जी शिक्षणासाठी लागू पडेल वेगवेगळ्या भाषांमध्ये पहिलं प्राथमिक शिक्षण घेतलं जातं मग नंतर जेव्हा तो शहरात मोठ्या शहरात येतो शिक्षणासाठी तेव्हा त्याला ती भाषेची अडचण होते आणि अजूनही ती भाषेची विषमता जाणवण्याइतपत आहे तसंच गरिबी खूप आहे की एखाद्याला समजा आपल्या मुलाला शिकवावंसं वाटलं तरीसुद्धा हा खर्च मला पेलवेल का हा प्रश्न अजूनही त्याला पडतो आणि काही वर्ग इतका श्रीमंत आहे की मोठमोठ्या कॉलेजेसची भली मोठी फी देऊनसुद्धा आपल्या पाल्याला शिकवण्याची त्यांची ऐपत आहे त्यामुळे ही विषमता खूप कारणीभूत होती की शिक्षण व्यवस्था आपली कुठेतरी मागे पडते असं मला वाटतं आणि जेव्हा हा सगळा विचार होईल तेव्हाच ती त्याच्यामध्ये सुधारणा होईल नंतर लहान शाळांमध्ये ग्रामीण भागात अजूनही शिक्षणाचं तेवढं महत्त्व नाही आहे आता खूप साऱ्या सोयी उपलब्ध असल्यामुळे शिक्षणाकडे ओढा जरूर आहे पण अजूनही ग्रामीण भागातलं शिक्षण आणि मोठ्या शहरातलं शिक्षण तू कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास झाला आहेस हा प्रश्न अजूनही पुढच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो आहे त्यामुळे ही सगळ्या गोष्टींमधील विषमता कमी झाली तरच शिक्षण व्यवस्था भारतातील सुधारेल कारण एकच कोर्स एकाच भाषेतून एकच हे असं जेव्हा होईल तेव्हा ते कुठेतरी तिची प्रगती होईल असं मला वाटतं कारण आपण जेव्हा अ फॉरेनला वगैरे एखाद्या कोर्ससाठी जातो तर त्याचा असा ठराविक कालावधी नसतो की हा एवढ्या वर्षाचा कोर्स आहे मग एवढ्या वर्षच करायचा तिथे तुमच्या जेवढी तुम्ही निपुणता दाखवाल त्याच्यावर तुमचा कोर्सचा कालावधी ठरतो म्हणजे दोन वर्षाचा जरी असला आणि तो तुम्ही एक वर्षात पूर्ण केला तरी तो मग पुढच्या याच्यासाठी तो पात्र ठरतो तर अशी शिक्षण व्यवस्था भारतात हवी की पूर्ण नियमाने जखडलेली अशी नको की विद्यार्थ्यांच्या हुशारीला थोडासा वाव देऊन त्यांना त्यांच्यातील शिक्षणाची आवड जास्तीत जास्त आणखी कशी वाढवता येईल हे बघून शिक्षण व्यवस्था त्याचं धोरण आखलं गेलं पाहिजे असं मला वाटतं